हा बोला सर नमस्कार सर बोला

हो सर आपल्या बीड जिल्ह्याच्या जवळच एक धारोर किल्ला आहे जो की म्हणजे ज्याला पूर्वी आपण महादुर्ग म्हणून ओळखलं जायचं त्याला हा किल्ला सध्या दगडांच्या रचनेपासून म्हणजे राष्ट्रकुटाच्या काळामध्ये बांधाला चाल्ला आहे हा किल्ला सर तर सर ह्याला आता सध्या महादुर्ग किल्ला म्हणून ओळखला जातो म्हणजे कसं असं की हा किल्ला जो आहे ना तो दगडांच्या रचनेतून राष्ट्रकुटांचा काळात बांधला गेला होता आणि त्यानंतर आदिलशाही निजामशाही आणि मुघल या मराठांच्या ताब्यात गेले त्याचा इतिहास असा आहे सर की राष्ट्रकुट व नामांतर म्हणजे सातवाहनाच्या काळात हा महाग व्यापारी केंद्र म्हणून होता धारूरच्या तिथे मग राष्ट्रकुट व सरकारने महादुर्ग म्हणून किल्ला बांधला यांच्या ग्रँडमध्ये धारूर नावाने प्राथमिक उल्लेख आहे त्याच्यात त्याच्यानंतर आदीलशाहीमध्ये किश्वेश्वर खान यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये किश्वेश्वर खान नारी यांनी महादुर्ग सुधारून समाजाचा किल्ला बांधला होता म्हणजे आता हा किल्ला बांधला होता त्यानी मात्र एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये निजामशहाच्या मुथूत झा याने तो जप्त करून फतेहा बाग नवे असे नाव त्याला दिले होते मग आता सर त्याच्यामध्ये नंतर मराठी हे निजाम युद्ध झाले एकोणीसशे साठमध्ये मराठा निजामच्या लढाईमध्ये धारूरला महत्त्वाचं स्थान होतं सर त्यावेळेस सतराशे पंच्याण्णव नंतर धोरण बदलले व स्वातंत्र्यानंतर आपले जे किल्ल्याचा होतं हैद्राबादमध्ये त्याला जो राजा होता त्यानी त्याला प्राधानवी हो त्याचा त्यांच्या किल्ल्या आपला याच्यासाठी म्हणजे की ते कुठंही काही कुच करायची असंल तर त्यांना महत्त्वाचं स्थान आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणून त्या किल्ल्याला त्यानी दिलं होतं हो किल्यावर ते आपल्याला बघता येईल बघा दुहेरी तटबंदी आहे पाणी व्यवस्थापण आहे त्याच्यानंतर पुरातत्त्व संरक्षण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून त्या विभागाचं त्याला ते एक घोषणा दिली आहे त्याला त्याच्यानंतर सर प्राकृतिक रक्षणाय त्याला म्हणजे तिन्ही बाजूनेही खोल दरी आहे चौथ्या बाजूला च चार फूट रुंद आणि चार पॉईंट पाच खोल असं खंडक आहे सर त्याच्यामध्ये अशी विशेषता आहे या किल्ल्याची तर पाणी व्यवस्थापनामध्ये किल्ल्यात सर गोरीबिंंदी म्हणजे मुख्य तलाव आहे खारी दिंडी हवामान मर हमाम तुपा हायद हौद आहे काय आहे तेल तुपाच्या टाक्या दगडी पाईपलाईन आणि काय म्हणतात त्याला गुज जे बुरु बुरुज असतात ना त्याच्यावरती शिलालेखपण उपलब्ध आहेत सर त्याच्यावर हो सर खूप हो सर नक्की भेट द्या नक्की भेट द्या सर ओके स थँक्यू